मला माझ्या परिवारासोबत आणि मित्र मैत्रिणींसोबत प्रवास करायला आवडतो प्रवास करताना आम्ही गाण्याच्या भेंड्या किंवा नाव गाव वस्तू प्राणी किंवा अंताक्षरी असे विविध खेळ खेळतो त्यामुळे आमचा प्रवास अतिशय रोमांचक होतो प्रवास करण्याच्या वेळेस आम्ही घर घरून निघताना काही खायला किंवा पाणी वगैरे घेऊन जातो त्यामुळे आमचा प्रवास एकदम सुखकर होतो व त्याचप्रकारे आम्ही आमचा प्रवास चा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी आधीच सगळं नियोजन करून ठेवतो की आम्हाला जाताना काय करायचं आहे प्रवासाला जाताना काय करायचं आहे येताना काय करायचं आहे तिथे गेल्यावर कुठले कुठले ठिकाण फिरायचं आहे त्यामुळे आमचा प्रवास अश अतिशय आनंदाचा होतो परिवारासोबत प्रवास करताना तर काही काळजीच नसते कारण की घरचे मोठे सोबत असल्यामुळे मला काही काळजी करण्याची गरज नाही पडत त्यामुळे मी एकदम निश्चिंत असते त्या मुळे मला घरच्यांसोबत प्रवास करणे सोयीचा वाटतो पण मित्र मैत्रिणींसोबत प्रवास करताना पण मला तितकाच आनंद होतो आणि प्रवास करताना नेहमी आम्ही काळजी घेतो की सगळ्या वस्तू आम्ही सोबत घेऊन जाणार त्यानंतर पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था हे सगळे व्यवस्थित नियोजन करू त्यामुळे आम्हाला प्रवासात कुठलाच अडथळा येणार नाही व सोबत सोबत सगळ्यांनी प्रवासाचा आनंद घेता येईल असा प्रयत्न करतो